माणूस आणि प्राणी यांचं साहचर्य अनेक शतकांपासून हजारो वर्षांपासून आहे आणि यामध्ये असे काही रोग असतात की जे माणसांपासून जनावरांना होऊ शकतात किंवा जनावरांपासून माणसांना होऊ शकतात आणि अशा रोगांना आपण झोनोटिक डिसीज असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या प्रकारच्या गाई म्हशी यांच्यापासून होऊ शकतात कुत्री मांजरी आहेत त्यांच्यापासून होऊ शकतात आणि माण मा प्राण्यांनाही कदाचित तितकाच धोकाही असतो की काही रोग माणसांपासून त्यांना होऊ शकतात रोगांपासून मुक्त असल्याची खात्री करून त्याचे म्हणजे जेव्हा आपण प्राणी पाळतो तेव्हा त्यांची नियमित आरोग्य तपासणी करणं त्यांचं लसीकरण करणं रेबीजसारखा जो रो रोग आहे त्याचं त्याच्यासाठी कुत्र्याचं लसीकरण करणं मोठ्या जनावरांच्या बाबतीत म्हणजे दुग्धजन्य जनावरांच्या बाबतीत म्हणायचं तर दूध काढताना जनावरांचं आवश्यक ती काळजी घेणं म्हणजे डिसइन्फेक्शन वगैरे याबाबतीतची हे आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे या रोगांबद्दलची माहिती मिळवणं बऱ्याचदा असं होतं की काही गरोदर बायका असतात आणि घरी मांजरं पाळलेली असते मांजरीचं मांजराला हाताळता ता असे काय काय रोग असतात की जे मांजरीपासून त्या स्त्रीमध्ये संक्रमित होऊ शकतात आणि गर्भपाताचा धोका सुद्धा संब संभवतो तर आपल्याकडे जो प्राणी आपण पाळलेला आहे त्यापासून आपल्याला काय रोग होऊ शकतात याची आधी माहिती घेणं त्या पालकाने हे सुद्धा मला वाटतं फार महत्त्वाचं आहे आणि हे जे साहचर्य आहे ते तसंच राहणार आहे त्यामुळे रोग संक्रमणाचा जो धोका आहे तो राहणार आहे आणि आपण त्याची सर्वतोपरी काळजी घेणं हे मात्र आपल्या हातात आहे म्हणजे जनवरांच्या आता आपण बघते बऱ्याचदा कुत्रे असतात त्यांना कुत्र्यांचे जे मालक असतात ते कुत्र्याच्या इतक्या प्रेमात असतात की त्यांचे मुके काय घेतात त्यांना आपल्याच बिछान्यावर वावरू काय देतात तर मला वाटतं हे कुठेतरी याला कुठेतरी मर्यादा घालणं हे फार आवश्यक असतं